सातारा जिल्ह्यामध्ये वाहतुकीचं मुख्य पर्याय म्हणजे एक तर एश्टी परिवहन त्यानंतर रेल्वेची सोय आहे सातारा ते पुणे सातारा ते पुणे मुंबई आणि खाली दक्षिण भारतामध्ये बेंगलोरला जाणारा तो रोड आहे सोलापूर मार्गे जाते रेल्वे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेमध्ये एस टी महामंडळ अशा बऱ्याच सोयी सुविधा आहेत आणि सामान्य माणसालाही पर्याय परवडणार आहेत रेल्वेला काही जास्त तिकीट लागत नाही आणि एस टीला पण जास्त तिकीट लागत नाही नवीन सरकारच्या धोरणानुसार महिलांना अर्धे तिकीट मोफत मिळते आणि तसं सातारा जिल्ह्यात वाहतुकीचा चांगला पर्याय उपलब्ध आहे पण काही भागांमध्ये अजूनही वडापसारखे पर्याय किंवा टॅक्सी आणि जीप गाड्या अशा प्रकारचं वाहतुकीच्या साधनांचा उपयोग केला जातो आहे